नमस्कार शहा गॅस एजन्सी ना मी दिप्ती जोशी बोलते आहे आणि माझा ग्राहक क्रमांक आहे सहाशे बारा दोनशे सोळा तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आमची इमारत म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते हो मी सिंहगड रोडला राहते सिंहगड रोडला माणिक बागेत राहते तर तिथे आता आमची सोसायटी म्हणजे पूर्ण सोसायटी आणि खास करून आमची इमारत जी आहे ती केंद्रीकृत गॅस पुरवठ्याकडे वळते आहे त्याच्यामुळे माझं जे वैयक्तिक गॅसचं आरक्षण मी नेहमी करते तर ते मला तुमच्याकडून रद्द करून हवं आहे आणि ते मला तर ताबडतोब करायचा आहे तर त्याच्यासाठीची प्रोसिजर तुम्ही मला प्लीज सांगू शकाल का हो माझा आरक्षण क्रमांक आहे दोन शून्य चार तीन हो मी असा अर्ज आधीही केला होता तर मी त्या त्या अर्जाचीच पुष्टी करण्यासाठी इथे फोन केला आहे तुम्हाला की ते काम तुम्ही लवकरात लवकर केलंत तर खूप बरं होईल धन्यवाद